गुड मॉर्निंग सर हां सर मी जितेश बोलतो आहे

हा सर मी संगमनेरमध्ये राहतो पुणे रोड राजवाडा संगमनेर महाराष्ट्रामध्ये हो हो सर मी कर्नाटकमध्ये आलो होतो हां इकडले इकडले हां हां

हो नाही इकडनं नाही का मी कर्नाटकमध्ये आहे तर मी इकडनं जाणार आहे यू एस एला हो यू एस एला जानार आहे तर मग तिकडची मला भाषा लँग्वेज काही येत नाही तर मग तुमचं कोणतं मला लँग्वेज ट्रान्सरेटर मिळेल का तिकडे

हो सर मला जर तुमच्याकडं जर त्यांचा काँटॅक नंबर असेल काय असेल तर मग मला तुम्ही पाठवू शकता का

हो माझं माझं पूर्ण नाव जितेश दारोळे आहे

हो मी इथं तरी तीन दिवसांनंतर मी निघणार आहे माझी फ्लाईट आहे तीन दिवसांनंतर बारा तारखेची फ्लाईट आहे माझी

आपले चार्जेस किती होतील तिकडे आपले चार्जेस सर हे तर जास्त चार्जेस होतील ओ थोडे चार्जेस कमी करा ना आपण नाही पंधरा हजार जास्त होतीन सर एक दहा हजारामध्ये कन्फम करून टाका ना हं नाही ना सर एक तर तिकडे तिकडे म्हणजे एवढे पैसे म्हणजे ते एवढे जास्तच होता ना सर पैसे तिकडे थोडे पैसे कमी केले असते तर चांगलं झालं असतं तसं आम्हाला पण परवडलं पाहिजे ना तिकडं लांब जायचं एवढं खाण्यापिण्याचा खर्च असतो तिकडं राहण्याचा खर्च असतो ट्रॅवलिंगचा खर्च असतो तो सगळा खर्च मला मॅनेज करावा लागेल ना तिकडे हो सर चालतं आहे ठीक आहे तसं हो हो मी तुम्हाला काँटॅक करतो मग तसं

चालतं आहे सर ठीक आहे ठीक आहे हो चालतं आहे थँक यू सर हो थँक यू